मासेमारीशी संबंधित काही पर्यावरणीय संवर्धन समस्या आहेत तुम्हांला चिंता आहे मासेमारी केल्याने माशांची कम कम खूप कमतरता आहे माशांमध्ये खूप सारे औषधांचे प्रमाण असतात मेडिसिन त्यामुळे मला चिंता आहे जलप्रदूषण अलीकडच्या दिवसांत काही बदलले आहे का जलप्रदूषण खूप होतंय कारण की लोक त्या पाण्यात खूप मच्छी टाकतात मछ्या मच्छया नाही कचरा टाकतात पाण्यात कचऱ्यामुळे त्या मच्छयाला खूप अडचण जाते त्यामुळे काय करावं आता अडचण जाते